हो मॅडम आपलं हे काय काय आहे मी त्याची लिस सांगून दे हो आज पण कसं स्टॉक संपत आला आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला दोन दिवस थांबावं लागेल ताई तुम्ही यादी पाठवून द्या ना आमचा स्टॉक आला तर आम्ही तुम्हाला कॉल करून सांगून देऊ नाही नाही आहे तसं अर्धा पण तुम्हाला पूर्ण लागत असेल तर त्यासाठी दोन दिवस थांबावं लागेल आहे ना बरं ठीक आहे चालेल ना तुम्ही लिस्ट बनवून द्या माझ्याकडे ठीक आहे ना तुम्ही लिस बनवून माझ्याकडे देऊन द्या मी दुकानात देईन

हो हो तुमची लिस पाठवून द्या आणखीन काही मागवायचं असेल तर सांगून द्या हो ना मी तुम्हाला तेच म्हणत आहे मॅडम तुम्हाला काय काय सामानाची आवश्यकता आहे त्याची लिस्ट बनवून तुम्ही मला देऊन द्या हो हो धन्यवाद मॅडम